अरे शिखरा बोलावले आहे माहीत आहे की नाही तुला काल काय मुंबई जिंकली काय विषय मग काय तसं तस काय तसं काय नसते मुंबई जिंकलाय मान्य करा रडू नका उगाच धो धोनी असू दे रे खरं मुंबई रोहित शर्मा एकटा बस्स आहे हां पण समोरच्याला घामच घामच फोडणार एवढं लक्षात ठेव ते त्या असूदे पण आमचे आमचे सगळे अरे सगळ्या सगळ्या सगळ्या सगळ्या मॅच आपल्याच आहे तेवढं लक्षात ठेव काय पण म्हण मुंबई ऑलव्हेज नाही नाही तुमच्याजवळ तुमच्या तुमच्याजवळ चार ट्रॉफ्या नव्हत्या तेव्हा आमच्याकडं पाच कम्प्लीट होत्या एवढं लक्षात ठेव आहां काय होत नसतं तसं इथं असू दे असू दे पण काय कालची मॅच कालची मॅच आठवली ना तुला एवढं लक्षात ठेव नाही नाही ते असू दे रे पण त्या पीचवर दीडशे मारणं म्हणजे लई मोठं काम आहे एवढं लक्षात ठेव नाही नाही तसं तसं काय तसं काय होत नसते आमचे सगळे सगळे सगळेच प्लेयर एक नंबर आहेत हलक्यात घेऊ नकोस तो असं तू आंहां नाही काय उपयोग आहेत काय उपयोगातच नाही आं हां तसं नसतंय रे ते काल मॅच जिंकल्याय हे मान्य करा तुम्ही उगाच तुमचं सांगत बसू नका नाही नाही ते ते जिंकल्या म्हणून मान्य करा तुम्ही फक्त तुमचंच हे करू नका जास्त का लगाय पण काल सगळ्याच नाही नाही पण आता गप्प नाही तुम्ही आता आता तुम्ही गप्प नाही हा उगाच ना तुम्हाला फक्त चर्चा पाहिजे असत्या पण काल मॅच जिंकलं हे लक्षात ठेव फक्त आणि इथून पुढे पण जिंकणारच आहे मुंबई इंडियन्स काय नाही पाच पाच कम्प्लीट आहेत ट्राॅफ्या टेन्शन घेऊन नको अजिबात आणि आणि नवीन नवीन नवीन एक प्लेयर नवीन एक प्लेयर आला आहे हार्दिक पांड्या तो पण कसला खेळतोय माहीत आहे ना तुला असू दे काय पण पण आमचेच बेस्ट आहेत प्लेयर सगळे बरं चालते चालते हां ठेवू काय हां चालते ओके हां